महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडाक्षेत्रामध्ये खेळामध्ये होणारे गैरप्रकार प्रतिबंध हे झाले पाहिजे कारण की यामध्ये खेळामध्ये जी नीव असते खेळाची ती पूर्णतः नष्ट होत चाललेली आहे कारण खेळ हा एक साधक बुद्धीनं खेळला जाणारा प्रकार असतो जो खेळाडूला त्याची शारीरिक व मानसिक विकास करण्यास मदत करतो पण खेळ खेळांमध्ये हे सट्टेबाजी आणि त्यांच्यावर बोली लागल्या जाते खेळाडूचे ते हे खूप चुकीचे प्रकार होतात त्यामु या कारणामुळे खेळाला काळीमा फासण्याचे प्रयत्न सुरू आहे यावर कुठेतरी प्रतिबंध हे आले पाहिजे आणि यावर कडक कारवाई सुद्धा झाली पाहिजे त्यासाठी क्रीडा क्षेत्राशी निगडीत सट्टेबाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते कायदे करणे हे गरजेचे आहे व त्यानुसारच त्यांच्यावर प्रतिबंधही टाकणे हे सुद्धा गरजेचे असतात